गायण्यामध्ये तुलसीदासांचे जे भजनं आहेत रामनामाचे त्या राम नामाच्या भजनामध्ये राम नामाच्या भजनामध्ये गा जे श्वासोश्वास चालतात काही ओळी हा दीर्घ म्हणावं लागतात आणि काही ओळी हा हळू म्हणाव्या लागतात आणि काही वेळेस एखाद्या शब्दावर जास्त जोर देऊन त्याच त्याच गोष्टीचं साधं साधं गायन करावं लागतं असं आहे